बााक बागकामाचा छंद आहे कारण पूर्वी कसं होतं की ग्रामीण भागामध्ये आपण निसर्गाच्या सानिध्यात होतो पण परंतु आता शहरीकरणामुळे आपल्याला ते सानिध्य निसर्गाचं तेवढं जेवढं म्हणाव तेवढं लाभत नाही पण थोड्याफार प्रमाणात का होईना आपण ते निसर्गाचं सानिध्य जोपासू शकू ह्या ह्याच्यातून मी बागकामाच्या छंदाकडे वळले गेले आणि मनालाही प्रसन्न वाटतं आपल्याला आरोग्य आरोग्याच्या दृष्टिकोणातूनही बागकाम केल्यानंतर ऑक्सिजनचं प्रमाण आपल्याला मिळू शकतं आपल्याला आपल्या आपल्या घराचं पण सुशोभीकरण होऊ शकत आणि मन अगदी प्रसन्न छानआल्हादकारक असं वाटतं आणि आपल्याला प्राणवायू पण छान मिळतो त्याच्यामुळं झाडा झाडाशी पण आपण मैत्री करू शकतो त्यामुळे मी हे बागकाम बागकामाचा छंद जोपासला